आपला धर्म हा मूळ वैदिक धर्म आहे आणि वैदिक धर्माची चार वेद महत्त्वाचे आहेत ऋगवेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्व वेद आणि अठरा पुराणं सांगितलेली आहेत तर ही चारही वेद मुकपाठरित्या पुढे आलेलेए या वेदाबद्दल बरीचशी माहिती वाचली अस तरी मूळ वेद काही वाचण्यात आले नाही आपल्या हिंदू धर्माचा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे भगवद्गगीता आहे आणि ही भगवदगीता एकूण अठरा अध्याय आहेत यापैकी पंधरावा अध्याय नववा अध्याय त्याच्यानंतर बारावा अध्याय असे तीन अध्याय मला मुक पाठ आहेत बाकीचे अध्याय मी केवळ वाचलेले आहेत भगवद्गगीतेवर त्यानंतर विनोबाजीनी लिहिलेली गीताई ही सुुद्धा अतिशय चांगला असा धार्मिक ग्रंथ आहे या व्यतिरिक्त संत चरित्र संतांचे अभंग हरीपाठ ज्ञानेश्वरी संत तुकारामाचे अभंग हे सुद्धा हिंदू धर्मातील धार्मिक ग्रंथ मानले जातात आणि त्याचाही अभ्यास थोड्याफार प्रमाणामध्ये मी केलेला आहे या व्यतिरिक्त महत्त्वाची जी स्तोत्रे आरत्या घरामध्येे म्हटल्या जातात त्या मला मुक पाठ आहेत विशेषताः रामदासाचा दासबोध हा ग्रंथ मी पूर्णपणे आभ्यासलेला आहे नामदेवाच्या अभंगगाथा मी वाचतोय तुकारामाचे अभंगही वाचने चालूच असतात तर असे काही धार्मिक ग्रंथ आहेत रामायण महाभारतावरील मूळ वाल्मिकी रामायण जरी वाचन नसले तरी रामायणातील कथा महाभारतातील कथा त्यावर असणारी पुस्तके यांचा वाचन केलेलं आहे तर अनेक पुस्तकं आहेत की जेणेकरून आपल्या धर्माबद्दलची माहिती अशा पुस्तकातून मला सातत्याने मिळत गेलेली आहे